आता राज्यामधील निवडणुका कशा चालू आहेत ते तुम्हाला तर माहीत आहे चांगल्या प्रकारे निवडणुका ह्या अश्या निवडणुका पाच वर्षानंतर होत असतात तर तसंच कसं राजकीय आता राजकीय व सर्वात मा मोठा पक्ष म्हटलात तर बी जे पी हा सर्वात मोठा पक्ष आहे महाराष्ट्रामधे पण त्याची चांगली पावर आहे तसंच हा निवडणुका प्रक्रिया कधी स्पष्ट करायच्या म्हटल्या तर कसं सर्वात जास्त काम तर जे आता सर्वात जास्त काम तर कोणी करत नाही सर्व आपआपलं घर भरत असतात ठीक आहे तर असं म्हणायजं जर झालं तर सर्वांना एक एक वर एक एक टम तर म्हणजे त पाच पाच वर्ष सर्व पक्षांना एकदा तरी आपण सत्ता दिल्या पाहिजेत तर आपल्याला कळेल की यामध्ये कोण चांगल्या प्रकारे काम करतं का कोण आपला ज जसं साधारण व्यक्तीचा विकास बघतं जसं म्हणायचं म्हणायचं झालं तर अडीच अडीच वर्ष वर्षाच्या र आता सध्या तर आ असं समजा की अडीच अडी अडीच अडीच वर्षाच्याच प्रक्रिया चालू झालेल्या आहे आता तर बघितलं असंन तर श शिवसेना फुटल्यानंतर लगेच बी जे पी शिंदेगट उद्यास आला ठीक आहे त्याच्यानंतर उद्धव ठाकरे ही सत्ता पडली तसं जर दुसऱ्या वेळेस बघायला झालं म्हणलं तर काँग्रेस राष्ट्रवादी ही दोन तीन पक्ष तरी यांना पण थोडाफार चान्स देण्याचं असं माझं मत आहे